महाराष्ट्रामध्ये बनवल्या जाणाऱ्या काही पदार्थांना एक इतिहास आहे म्हणजे असाच कुठलाही पदार्थ बनवलं नाही जात तिळगुळ घ्या तिळगुळ हा सं संक्रांतीला बनवला जातो संक्रांतीच्या वेळी थोडी थंडी पडायला सुरवात झालेली असते आणि आपल्याला त्या दिवसात आपल्या शरीरामध्ये थोडी गरमीची गरज असते त्यामुळे तिळगुळ बनवला जातो तिळा तीळ गुळ आणि थोडेसे शेंगदाणे घालून हा पदार्थ केला जातो याच्याने आपल्याला कॅल्शियम पण चांगल्या प्रमाणात मिळतं तिळामुळे शेंगदाण्यामध्ये आयन असतं हिमोग्लोबीन असतं आणि त्याच्यासोबत गुळ खाल्ल्याने हिमोग्लोबीनची क्वालिटी अजून चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते त्यामुळे त्या पदार्थाने लहान मुलांपासून त्या वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना फायदा होतो अजून एक पदार्थ बघायला गेलं तर आपल्याकडे मेथीचे लाडू आळीवाचे लाडू बनवले जातात पण ते उन्हाळ्यात नाही बनत ते पावसाळ्यात बनतात पावसाळ्यात जेव्हा शेतीची कामं असतात लोकांना खूप मेहनतीची कामं करायची असतात तेव्हा कोकणामध्ये प्रत्येक घराघरात हा लाडू बनवला जातो त्या लाडूमधून एका लाडूमधून म्हणजे मेथीचा लाडू आहे तर त्यात मेथी असते सुकं खोबरं असतं सुंठ घालतात ओवा घालतात गुळ घालतात आणि गहू भाजून घालतात या सगळ्या पदार्थांमधून पावसाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि शेतीची जी भात लावणी भात जी काय पावसात जाऊन करायची काम आहेत त्यासाठी मिळणारी इम्युनिटी वाढते आणि अजून एक पदार्थ आहे मोदक हा पण नारळ तांदळाचं पीठ आणि गुळ यापासून बनवला जातो हा पण फार पौष्टिक आणि उत्तम पदार्थ आहे जो शरीराला गरमी देतो आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून पण त्याला मान्यता आहे